बागकाम करत असताना काही वेळा मला ती रोपं का सुकतात हे पाहण्यासाठी मी इंटरनेटचा वापर केला गुगलच्या मदतीन मी जेव्हा इंटरनेटवरती सर्च केलं की बाबा काय बागकाम करण्या्साटी आपल्याला त्याची काळजी घेण्यासाटी किंवा तो स्वच्छ सुंदर ते राहण्यासाटी आपण काय करता येईल तेव्हा मला बरेच अशी गुगलवरती माहिती मिळाली की आपण जर मुंग्या लागल्या असतील तर मीठ टाकू शकतो त्याच्यानंतर आपण पाणी शिंपडू शकतो त्याच्यानंतर आपन कापूर जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून तो पण आपण पाणी शिंपडू शकतो म ही मला माहिती इंटरनेटवरून मिळाली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर काही मावा वगैरे झाडांवर आला असेल तर त्याला अशी एक छोटी छोटी घरगुती म्हणजे हळद हळद मिक्स करून पाणी मारणे ही सुुद्धा घरगुती उपाय मला तो इंटरनेट वरती मिळाला त्याच्यानंतर आपण सिंचन करू शकतो म्हणजे पाईपला होल पाडून आपन तिथं पाईप टाकू शकतो जेणेकरून त्यांना नेहमीच पाणी मिळेल आणि हिरवळ ही नेहमीच राहील ते एक मी इंटरनेटवरून शिकले त्याच्यानंतर झाडांची काळजी कशी घ्यावी त सावलीमध्ये कोणती रोपे असावीेत आणि उन्हामध्ये कोणती रोपे असावीेत हे सुद्धा मला इंटरनेटच्या माध्यमातूनच समजलं आणि मग मला बागेची काळजी घेताना इंटरनेटची खूप खूप अशी मदत झाली आणि ही इंटरनेटची मदत म्हणजे मी घेतली कारण काही माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असते आणि ही माहिती सहज आणि सोपी मी जी करणारी होते म्हणजे घरी बसूनसुद्धा आम्ही मीठ किंवा हळद त्या रोपांच्या काळजीसाठी वापरू शकते हे मला समजलं आणि हे काय मला अगोदर माहीत होतं नाही असं नाही पण इंटरनेटच्या माध्यमातून आपण विश्वास ठेवतो की बाबा आपल्याला ह्या इंटरनेटवर म्हणजे खूप चांगली माहिती मिळते मग ह्या साधनांच्या माध्यमातून आपण म्हणजे चांगली माहिती मिळून आपण रोपांसाठी किंवा बागकाम करताना मला ही इंटरनेटची माहि म्हणजे खूपच माहिती अशी मिळाली